माझ्या डॉगीचे नाव प्रिन्स आहे मला तो खूप आवडतो माझ्या प्रिन्स प्रिन्सला च जेवण चारून द्यावे लागते कारण तो माझ्या समोर जेवण कारण त्याच्यासमोर जेवण ठेवले तर तो जेव खातच नाही त्याला दूध पोळी खूप आवडते मी जर कधी दोन दिवसासाठी गावाला गेले तर मला तो पूर्ण घरभर शोधत असतो जर मी दिसली नाही तर तो भुकल भुंकत असतो मी घरी आल्यावर माझ्यावर खूप चिडल्यासारखा करतो भुं भुंकत असतो माझे लाड करतो मी पण त्याला प्रेमाने जवळ घेत असते त्याची रोज आंघोळ घालून देत असते त्याला जे डॉक्टरांनी सांगितले तेच खाद्य त्याला देते बाहेर फिरायला नेत असते प्रिन्स हा आमच्या घरचा सदस्यासारखा आहे माझ्या कुटुंबातील लोकांचा प्रिन्स हा खूप आवडीचा आहे